शेतीचा माल हुटण्यासाठी दलाल लोक मध्यस्थी करतात आणि मधातल्या मधातच भरपूर फायदा करून घेतात शेतमा शेतकऱ्याच्या हातात मात्र काही एवढी शिल्लक रक्कम मिळत नाही